राज्यातील आरोग्यसेवेच्या काही समजुती आहेत म्हणजे साधारण लोक जेव्हा काही झालं म्हणजे साधा सर्दीखोकला जरी झाला तरी पूर्वी हॉस्पिटलमध्ये जायचे पण आता ते तसं जात नाही आता साधारण मेडिकलमध्ये जाऊन स्वतः त्यांना सांगायचं की मला काय होत आहे आणि गोळ्या औषधे घ्यायचा पण अशी सवय या छोट्या मोठ्या गोष्टींवर चालून जाते पण काही मोठा आजार जर असेल तर अशा गोष्टी फार चुकीच्या आहेत मेडिकलवर जाऊन आपण स्वतः तिथून गोळ्या औषधं घेणं एक साधारण डॉक्टरच्या हातून किंवा वैद्याच्या हातून आपल्यावर उपचार झाला पाहिजे काही मोठं काही असेल तर त्याचा परिणाम फार भयानक होऊ शकतो एखाद्याच्या जीवावरही तो बेतू शकतो आणि ह्या ज्या पारंपरिक समजुती आहेत किंवा ह्या ज्या पद्धती आहेत ह्या फार चुकीच्या आहेत असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे नक्कीच काही मोठं असेल काही सिरियस असेल तर वैद्यकीय सल्ला हा आणि उपचार वैद्यकीय सल्ला आणि उपचार ह्या गोष्टी नक्कीच घेतल्या पाहिजे असं मला तरी वाटतं